आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये हवामान कसं आहे पावसामध्ये इतका पाऊस पडतो इतका पाऊस पडतो बरेचशा लोकांच्या घरामध्ये पाऊ पाणी चालले जाते पावसाळ्यातला आणि खूप असं गरीब लोकं आहेत त्यांच्या खूप लॉस होतो त्या पाण्यामुळे किती झाडं पडतात त्या वीज कडकते कितीतरी म्हणजे प्रॉब्लम होतात आत्तापर्यंत तर पावसाची लोकं वाट बघत होते पण वा पाऊस आला नव्हता आता जून महिन्यापर्यंत तर पावसाची काही हेच दिसत नव्हती वाट पण आता जे पाऊस सुरु झाला ते पक्काच पाऊस सुरु झालेला आहे उन्हाळ्यात तरी इतका तापमान असतो खूप तापमान राहातो फोटीसेवेन फोटीफाइव असा तापमान असते आणि थंडीमध्ये थंडी खूप जास्त असते थंडीमध्ये कितीकच लोकं मरन मरून जातात लकवा मारून जाते कुणाला काही मारते कुणाला असं खूप सारं असं त्रास असं असते बिचाऱ्या गरीब लोकांना ज्यांना जेवढं रहायला जागा नाही जे बाहेर राहतात तसं लोकं बिमार पडून जातात थंडीमुळे असं आपल्या इकडलं वातावरण आहे ना हवामान तर आहेच आता पाऊस येणार आहे तर हवा तर येणारच आहे हवामानानं खूप काही त्रासही होतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जे ऋतू आहेत तर ते आपल्या हिशोबाने बरोबर चालणारच आहेत थंडीमध्ये थंडी गर्मीमध्ये गर्मी पावसाळामध्ये पावसाळा ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत